मी रेडियो ऐकत नाही मला कपिल शो कपिल शर्माचा हा एंटरटेंमेंट कार्यक्रम जो आहे कॉमेडी कार्यक्रम तो मला खूप आवडतो कारण त्याच्यामध्ये कसं आहे बऱ्याचशा प्रकारचे कॉमेडी करतात म्हणजे माणसाचा मूड जरी नर्वस असेल तर त्यामध्ये हसतो तो कार्यक्रम बघता बघता तर तो मला खूप त्याच्यामध्ये खूप आनंद वाटते त्याच्यानंतर मला तारक मेहताचा उलटा चष्मा हा कार्यक्रम पण खूप कॉमेडी आहे त्यामध्ये जेठालाल आणि त्यांचे जे साथीदार आहे त्यांचे खूप वेगवेगळे विनोदी राहतात ते लहान मुलांचे विनोद करतात तर ते वेगवेगळ्या प्रकारे हसायला येतात तर अशा प्रकारचे ते कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मला जसं सिरियल झाली जसं झी टी व्हीवरच्या वगैरे किंवा कलर्स मराठीच्या मराठी सिरियल मराठी सिरियल खूप आवडतात त्याच्यामधे फॅमिली अटॅचमेंट फॅमिलीशी कसं वागायचं कसं राहायचं ह्या काही बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये सांगितल्या जातात तर अ त्याच्यामुळं आपल्याला काहीच वाईट किंवा चांगलं ते कोणतं शिकायचं त्याच्यामुळे आपल्याला तो शी अनुभव मिळतात की आपण हे हे केल्याने बुवा आपलं चांगल कसं रहायचं कोणाशी काय वागायचं कशा प्रकारे आपल्याला आपण स्वतःला मेंटेन करायला पाहिजे ह्या भरपूर काही गोष्टी त्या प्रोग्राममधून आपल्याला शिकायला मिळतात